आमच्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त सर्वात जास्त मुख्य पीक कापूस हा सर्वात जास्त पिकला जातो कारण की कापूस सर्वात जास्त पिकतो आणि त्या कापसावरूनच यवतमाळ जिल्ह्याला कॉटन सिटी हे नाव पडलेलं आहे कारण की इथेच मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग असल्यामुळे कापसाचं पीक मोठ्या प्रमाणात आणि त्याच्या पाठोपाठच सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात होतो आणि बाकी जशी इतर भरपूर पिकं होतात जसं तांदूळ पण होतो गहू होतो तर असे काही कडधान्य जे पिकवतात आणि भाजीपालाही सर्व अजून त्यातल्या त्यात भाजीपाला पण सर्वात जास्त पिके घेतली जातात आणि त्याला खूप मागणी असते बाजारामध्ये तर ती पिके सर्वात जास्तीत जास्त त्याच्यामुळे आर्थिक व्यवहार वगैरे याला खूप चालना मिळते आणि ते बाजारात नेईपर्यंत विकेपर्यंतची प्रक्रिया फोडणीपासून तर गाड्या भरेपर्यंत वगैरे मार्केटला जाईपर्यंत ही खूप मेहनतीचं काम असलं असतात आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आमच्या यवतमाळ जिल्ह्यात अर्थव्यवस्था जी स्थानिक अर्थव्यवस्था त्याला खूप मोठी चालना मिळते आहे आणि त्याचा खूप प्रकारे मोठ्या प्रमाणात वापर केला जातो